बोल की सई हा हस्टेला रूमवर जाऊ की हा सोमवार पर परवाला परवाला आहे सोमवार सुट्टी आहे तेरा तारखेला बुद्धपौर्णिमेची

काय जा संध्याकाळी जाऊ काय कळेना ऊन लै लागायलय संध्याकाळी गेलं तर चाल आच्यापारी साड्यापाचलाच निगायला लागतया गंगा आरती म्हणलं तर तिला पाणी कमी झालं आ हेनदीला जाता येई ना सादाचं काही नाही शिरा भेटला तरी बस झालं आहे वाते नशिबात

हो जाऊ तर ही येणार होते आपले क्लासमेट ती ऋतुजा तीपण आहे बहिण नेहा हा आणखी दोन तीन सगळी येणार आहेत वाटायला असं तिला कोण कोण संध्यागत त्याला काल केला होता आ मी ऋतुजाला ऋतुजा येतो म्हणाली तू केला होतास की नाही कोणाला तू केला होतास की नाही कोणाला

हा फोटोग्राफर आहे इडिट लावार करते ती व्हिडीओ फष्ट नदीला फोटो काढू देवाचं दर्शन घेताना ते नाही नाही जाऊ तर मस्त ती आता नवीन पूल बनायला आहे ना काळेश्ववरला आहे तिथे फिरू ते ओपन झालं आहे म्हणून त्याही मोठायाला मिळेल के हो आता लावला आता फक्त एकजणं आपण आता बघू तर सगळेला लावतो फोन म बाईकला जाऊ मोटरसायकलला जाऊ की पायानी हे पायाने लै खूप दूर दीड किलोमीटर आहे ना तर लै पायले पायले चालत गेलो ना ते काय तर मात्र व काय होती की काय काय व तिकडं जायचं होतं उद्या

घरी काम होते काय नाही की मित्र येणार होता भेटायला गावाकडं त्याच्यामध्ये जा तरीपण जाऊ काळेश्वरला मंदिरात नुसतं हो गं नाहीतर पुन्हा एक सण काही जात मी दर्शन झाल्यावर

असंच आहे

देवाची इच्छा असली तर नेईल देव नाही तर नाही नेईल

हो